मी शी माझे शेवटचे पुस्तक वाचण्यात आले ते म्हणजे दी सिक्रेट द सिक्रेट यावर एक फिल्म पण आहे आणि याचं पुस्तकामध्ये सुद्धा एक प्रसारित एक आहे ज्यामध्ये सांगितले आहे की जसं तुम्ही विचार कराल तसाच होईल आणि ते नक्कीच असते एखाद्या गोष्टींची भीती आपल्या मनात बाळगली की ती आपल्या स्वरूपात प्रॅक्टिकली तशीच व्हायला लागते तसंच जर आपण एखाद्या व्यक्तीबद्दल चांगला विचार ठेवला तर ती व्यक्ती पण तशीच वागायला लागते जे की खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि याचा खरोखरच माझ्यावर खूप चांगला परिणाम झालेला आहे आणि मी जेव्हा जेव्हा हे पुस्तकाबद्दल वाचलं विचार केला पॉजिटीव राहिली तसंच माझ्या लाईफमध्ये खूप पॉजिटीव असे गोष्टी घडलेल्या आहेत आणि आतासुद्धा मी तो पोजिटीवच व्यू करते आणि दी सिक्रेटमध्ये हेच सांगितलंय की तुम्ही जे विचार कराल ते तुमच्या लाईपमध्ये घडतात पण तो विचार करण्याची प्रणाली एकाग्रता आणि सातत्यानी एक व्यवस्थित प्रकारे घडली पाहिजे जसं की मेडिटेशन करतो सेम तसंच ते विचार आपले असले पाहिजे तेव्हाच त्याचं स्वरूपात आणि प्रॅक्टिकलमध्ये उपयोग होतो